ऋषिकेश टूरमधून बोलतात आहे का मी विशाखा बोलते आहे आम्हाला आमचा दहा जणांचा ग्रुप आहे तर आम्हाला ट्रेकिंग करायची होती महाराष्ट्रामध्ये ट्रेकिंग करायची होती तर कुठे चांगली जागा आहे का फिरण्यासाठी ट्रेकिंगची तुम्ही हे करा ना मला रेफ्रन्स सांगा ना म्हणजे कुठे जाऊ शकतो चांगलं फिरण्यासाठी ठीक आहे मग आम्ही सहा दिवसाचं प्लॅनिंग करतो आहे आता दहा दिवसाने आम्ही प्लॅनिंग करतो आहे निघायचं तर आमच्या इथे वरिष्ठ नागरिक पण आहेत तर गाडी वरती घाटावर जाते ना राहण्याची कशी सुविधा आहे जेवणाची सुविधा कशी आहे आणि फी किती आहे तुमची ओके तिकडे सगळी खाण्यापिण्याची सुविधा चांगली असते ना तर फी किती असते तुमची सहा दिवसांचं आमचं फिरायचं पॅ प्लॅनिंग आहे दहा जणं म्हणजे दहावीस जणं आहेत आमची ओके ठीक आहे चालेल मग तुम्ही सहा दिवसामध्ये तुम्ही आमच्या बरोबर राहणार की वेगळे गाईड येणार कुठले चालेल मग चांगलंच आहे तुम्ही चांगलं आम्हाला गाईड करा असं म्हणजे सगळं सांगा टुरिस्ट प्लेस कसं कसं सांग म्हणजे कुठे फिरू शकतो कुठे जाऊ शकतो म्हणजे चांगले अजून व्ह्यू कुठे भेटणार ते सांग फोटो बिटो चांगले आम्हाला काढायचे आहेत ग्रुप फोटो तर कुठे म्हणजे जाऊन काढू शकतो म्हणजे असं सगळं

चालेल ठीक आहे तर ऑनलाईनच फॉर्म भरायचा आहे चालेल तर अँडवाण अॅडव्हान्स कधी सेंड करायची तुम्हाला

ठीक आहे चालेल मग मी आम्ही दहावीस दिवसानी निघायची प्लॅनिंग करतो आहे चालेल ठीक आहे चालेल चालेल ठीक आहे ओके चालेल हां